आमच्याकडे मराठीमध्ये वर्तमानपत्रांमध्ये पुण्यनगरी दैनिक लोकमत अशी मुख्य दोन वर्तमानपत्रं माझ्याकडून नियमित वाचली जातात तसेच चॅनेलमध्ये ए बि पी माझा मराठी न्यूज चॅनेल तसेच साम मराठी चॅनेल असे दोन प्रमुख न्यूज चॅनल माझ्याकडून पाहिले जातात जवळ पास वर्तमानपत्रं आणि न्यूज चॅनल याच्यामध्ये जास्तीत जास्त सत्य व वास्तवच बातम्या दाखवल्या जातात त्यामुळे न्यूज चॅनलवरती माझा जास्त विश्वास आहे